मी तुमच्या साईडवरून एक पोशाख मागवला होता परंतु मी जो पोशाख मागवला होता तो हा मला तसाच्या तसा मिळालेला नाही मी जो रंग सिलेक्ट केला होता निवडला होता तो हा रंग नाही आहे त्यामुळे मला हा पोशाख जो आहे तो तुम्हाला परत करायचा आहे मग ते परत करण्यासाठी मला कुठली जी आहे ती प्रक्रिया करावी लागेल काय करावं लागेल मला कारण हा पोशाख मी आवडल् जो मला आवडला होता व जो मी मागवला होता हा तो नाही आहे त्यामुळे कृपया तुम्ही मला ही प्रक्रिया नीट समजावून सांगा की मला हा पोशाख परत कसा करता येईल त्यानुसार मी पुढची प्रक्रिया जी आहे ती करू शकेन दिलेल्या ऑर्डरर् प्रमाणे पोशाख देणं ही तुमची तुमचं कार्य असलं पाहिजे परंतु तो तुम्ही योग्य प्रकारे केलेलं नाही आहे याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलेलं आहे की मी जे मागवलं आहे ते मला ज् ते मला आलेलं नाही आहे त्यामुळे कृपया तुम्ही यासाठी मला मदत करा की ही परतीची प्रक्रिया काय असते मला पुन्हा एकदा या सगळ्या ऑनलाइन प्रोसेसमध्ये कायकाय करावं लागेल याची मला मला इत्थंभूत माहिती मिळाली तर फार बरं होईल कार जेणेकरून पुढच्या वेळेला मी अशी चूक करणार नाही किंवा तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याप्रमाणेच मी माझी ऑर्डर जी आहे ती देईन या सर्व गोष्टींची मी काळजी घेईन पुढच्या वेळेला परंतु आत्ता मला हा मागवलेला पोशाख परत करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करायला हवं याची मला माहिती द्या